अन्य कोणत्या धर्माविषयी मला आकर्षण वाटते तर तो शीख धर्म आहे कारण मला लहानपणापासून त्यांच्याबद्दल खूप आत्मियता आहे आणि खूप उत्सुकता पण असते त्यां त्यांचे ते पाचकं आणि त्यांच्यामध्ये असलेला शूरता बलिदान जोश या सर्वांमुळे मला पहिल्यापासून ना शीख धर्माबद्दल खूप आस्था आहे त्यांचे लोक उंच धिप्पाड पहिल्यापासून लष्करी सेवेमध्ये त्यांचं नुसतं नाव काढलं तरी समोर असणारे शत्रू थरथर कापतात अशा सर्व ते शिख लोक त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल मला खूप आकर्षण वाटतं आता या धर्मापासून शिकण्यासारखं काय आहे म्हटलं तर त्यांच्यात असलेलं शूरता बलिदान वेळेवरती आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी केलेलं बलिदान ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या आहेत त्यांच्यामध्ये असलेला जोश जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आतमधल्या असणारी आनंदी वृत्ती ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना ह्या शीख धर्मामध्ये मला खूप आवडतात त्यांच्या गुरुद्वारा गुरुद्वारामध्ये असलेल्या सर्व लोकांना कुठल्याही जातीधर्माचा जो माणूस आहे त्याला त्यांनी त्याच्यामधे आतमधे स्वीकारतात कोणालाही तिथून परत पाठवलं जात नाही हे असे जे सर्व आहेत ना त्याच्यामुळे मला शीख धर्म खूप आवडतो आता सणाचे म्हणाल तर भारतामध्ये वेगवेगळे सण असतात ते वेगवेगळे सण म्हणजे मग तसं बघायला गेलो तर सण एकच असतात फक्त वेगवेगळ्या प्रांतामधे भागामधे त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं जसं आपल्या इथे होळी बोलतात तेच तिकडे पंजाबमधे वगैरे तिकडे त्याला बैसाखी बोलतात थोड्याफार त्यांच्या परंपरा रुढी ह्याच्यामध्ये बदल असतो नाहीतर बाकी सर्व काय जवळ जवळ जे परंपरा रुढी आहेत त्या वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा जो सण असतो तो साजरा करण्याचा साधारण साधारण जो त्याचा जो एक ढाचा असतो तो एकच असतो